हो महाविद्या महाविद्यालयाची पदवी असलेले असे खूप आहे की माझ्या ओळखीचे आहेत ते नोकरीवर लागलेत तर माझे पुतणे आहेत पुतणे आहे तो नीलेश नागापुरे तर तो हेडमास्टर आहे अमरावतीला तो म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन नोकरीवर ला लागलाय तो आणि त घराजवळचा मुलगा आहे माझ्या तो पण एस आर पीमध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे हे त्याने आपली हे लाइफ बनवलेली आहे आणि बहिणीचा मुलगा आहे तो पण शिक्षक आहे अमरावतीला त्याने पण आपले म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप यशस्वी प्राप्त केली आहे त्याने म्हणजे अमरावतीलाच आहे शिक्षक आहे अशा अशाप्रकारे खूप आहे जे जीवनात यशस्वी झाले